माझ्या मते मुलांना मराठी भाषा शिकवणे हे अत्यंत महत्वाचे झाले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त मराठी भाषा शिकवणे महत्वाचे नाही तर शुद्ध मराठी भाषा शिकवणे हे खूप महत्वाचे झालेले आहे माझंच उदाहरण घेतलं झालं तर मीच तसे माझ्या सराउंडिंगमधले सगळे मुळ सगळे लोकं मुलं बाया माणसं म्हणजे सगळेच नागरिक म्हणा महाराष्ट्रीयन नागरिक ज्यांचे मूळ किंवा नेटिव लैंग्वेज मराठी आहे ते स्वतःहूनच आपल्या मराठी भाषेचा नाश करत आहे किंवा मराठी भाषा दिवसेंदिवस संपवत आहे त्याचे कारण असे की कळत नकळत मराठी भाषिक जे आहेत ते मराठी भाषेमध्ये इंग्लिश आणि हिंद जी हिंदी शब्दांचा खूप खूप जास्त वापर करतात आता जसं हे बोलायचं झालं डे टु डे लाइफमध्ये सुप्रभात आणि शुभरात्रीच्या ऐवजी आम्ही फ्रिक्वेंटली गुड मॉर्निंग गुड नाइट या शब्दांचा वापर करतो आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेचा हा एवढा व्यापक अतिक्रमण झालेलं आहे मराठी भाषेमध्ये त्यामुळे शुद्ध मराठी भाषा ही मुलांना शिकवणे खूप खूप अत्यावश्यक आहे नाही तर हळूहळू मराठी भाषेचा हा खूप नाश होऊन जाईल आम्ही मराठी माणसे म्हणजे मराठी भाषिक हे दोन मराठी भाषिक जवळ आल्यावर सुद्धा कळत नकळत दोघेजणे बऱ्याचदा हिंदीमध्ये संवाद करतो यामध्ये मला काही प्रॉब्लेम वाटत नाही पण माझं म्हणणं आहे की जर आपण मराठी भाषिक आहे आपली नेटिव लँग्वेज मराठी आहे जेव्हा आपण दोघंही मराठी भाषिक जवळ येतो तेव्हा आपण मराठीमध्ये संभाषण केलेले हवे आपल्याला आपल्या भाषेचा मान अभिमान असायला हवा त्यामुळे मला अत्यंत अत्यावश्यक वाटतं की आपल्या मुलांना शुद्ध मराठी भाषा शिकवणे त्यांना लिहिता येणे त्यांना बोलता येणे आणि त्यामध्ये संभाषण करता येणे अत्यंत आवश्यक आहे